मला डान्स करायला खूप आवडते म्हणून मी इंस्टावरली रील्स बघतो तर मला नूरा फतेह अभिनेत्रीची रील्स खूप आवडतात तिचे डान्स तिचे स्टेप मी रोज फॉलो करतो आणि मी पण व्हिडीयो टाकतो शेअर करतो आणि अमृता खानविलकर ही अभिनेत्री जे आता ट्रेंडिंगमधे सॉन्ग चालू आहे चंद्रा त्याच्यावर पण मी स्टेप वगैरे फॉलो केलेली आहे त्या अभिनेत्रीची खूप मस्त डान्स करतात आणि अॅक्टिंग पण खूप छानच करतात आणि त्याच्यानंतर मग गोष्ट आली माधुरी दीक्षित यांचं काय बोलावं हे तर खूप भारी डान्स करतात त्यांचं जे साँग आहे डोला रे डोला त्याच्यावर मी क खूप खूप ट्राय केली खूप प्रॅक्टिस केली आणि माझी व्हिडियोज पण टाकले त्या सॉन्गवर अजूक सोनाली कुलकर्णी यांच्या लावण्या तर पुऱ्या भारतात फेमस आहे पुऱ्या महाराष्ट्रात तर लावणी क्वीन म्हणतात त्यांना त्यांच्या पण मी ट्राय केलेलं आहे लावण्या वगैरे आणि मला खूप आवडतात ह्या सगळ्या अभिनेत्री